आपल्या आयुष्यात काम जबाबदाऱ्या आणि मोबाईलच्या स्क्रीनच्या दुनियेत आपण एवढे गुंतून गेलो की स्वत साठी वेळचं राहिला नाही पण आरोग्य जपायचं राहिलं तर मैदानात उतरायलाच लागते खेळ म्हणजे फक्त टाइमपास नाही तो आपल्या संपूर्ण जीवनशैलीच्या आकार देत आहेत आपल्या जीवनशैलीला मी स्वत सकाळी दररोज क्रिकेट फुटबॉल खो खो खेळायला जातो आणि खरं सांगतो त्याने माझे शरीर इतकं मजबूत झालं आहे हाडं मजबूत झाली आहे धावण्याची ताकद पण माझी वाढली आहे तुम्ही कितीही जिममध्ये गेला पण मैदानावरच्या घाम आणि टीमसोबतच्या खेळ त्याची मजा वेगळीच आहे जिम आणि मैदानामध्ये खूप फरक असतो त्यामुळे मानसिक तणाव पण कमी होतो मन मोकळं वाटते मैदानावर जिंकणं हारणं बघून सहनशक्ती आणि संयम पण वाढतो ग्रुपमध्ये खेळल्यामुळे मैत्री होते एकत्र काम करणं शिकतो आपण आपला आत्मविश्वास वाढतो एकदम मनापासून सांगतो खेळल्यामुळं तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता वाढते लक्ष केंद्रित ठेवता येतं आणि सगळ्यात महत्त्वाच्या आपण सुखी आणि फिट राहतो आजच्या काळात मोबाईल सोशल मीडिया आणि ताणतणाव यामुळे माणूस चिडचिडा झाला आहे पण खेळ हा त्यावर एक सुंदर उपाय आहे असं मला वाटतं